आपण जन्मापासूनच गुरुसोबत शिकतो म्हणजेच आपली पहिली गुरु ही आपली आई असते म्हणजे अगदी चालण्यापासून बोलण्यापर्यंत खाण्यापर्यंत सगळ्या गोष्टीवरनं आपण तिच्यावर अवलंबून असतो आणि तीच आपल्याला सगळ्या गोष्टी शिकवते अगदी मग लहानपणी आपण रांगतो किंवा रांगल्यानंतर उभं कसं राहायचं उभारल्यानंतर पाऊल कसं टाकायचं हे जसं आपल्याला आई शिकते शिकवते तसंच संगीत म्हणजे पण ज जीवनातील सर्वात आनंददायी आणि सुखद अनुभव आहे गायन हे सर्वच गायन ही सर्वात सुंदर कला आहे पण त्यासाठी आपणास काही गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि गायनाचे ज्ञान मिळवायचे असेल तर आपणास गुरुकडून विद्या घेतलीच पाहिजे सहज गाणे म्हणणाऱ्या लोकांना गाणं हे खूप सोपं वाटतं पण गायनामध्ये सरगम महत्त्वाची असते गाण्यातील अभ्यास हा आपणास गुरुकडूनंच मिळतो जसं की गायनामध्ये रियाज महत्त्वाचा असतो कुठल्याही गोष्टीला जर रियाज नसेल म्हणजे कुठलीही गोष्ट आपण आपल्याला प्रॅक्टिस नसेल कुठल्या गोष्टीची तर आपण ते सा कुठली गोष्ट साध्य करू शकतो तसंच गाण्यामध्ये प्रत्येक गोष्टींमध्ये एक कृती असते ती ती जर कृती आपण वारंवार करत गेलो तर आपण त्या गोष्टीमध्ये आपण आपल्याला सर्वोतृ सर्वोत्कृष्ट मिळायला वेळ लागत नाही तसंच गायन ही सुद्धा एक कलाच आहे आणि त्या गाण्याच्या कलेमध्ये अभ्यास हा आलाच त्यामुळे आपल्याला तो अभ्यास आपल्याला गुरुकडून मिळतो जसे की गाण्यामध्ये रियाज महत्त्वाचा असतो आहे जे ज्ञान आपणास गुरुकडून मिळते त्यामुळे आपणास कुठल्याही क्षेत्रात प्राविण्य मिळू शकतं गुरुकडून घेतलेली विद्या ही आपल्याला कधीही प्रथम स्थानावर घेऊन जाते गायनामध्ये प्रथम प्रथम म्हणजे सर्व स्वर शिकवले जातात जसं की मी मग अशी म्हटलं तसं सरगम तर त्या सरगमची म्हणजे स्वरांची ओळख आणि त्यांचा चढउतारपणा हे सर्व ज्ञान आपणास फक्त आपले गुरुचं देऊ शकतात आता मी माझा अनुभव सांगते मा मी जेव्हा गाण्याचा क्लास चालू केला म्हणजे दोन हजार पंधरा साली मा माझ्या शहरामध्ये इंडियन म्युझिक अकॅडमी म्हणून आहे त्या इंडयन म्युझिक अकॅडमीमध्ये माझे गुरु आहेत त्यांचं नावं आहे ऐझय ऐझॅक मस्करीन आहे त्यांनी मला खूप छान गायनाचे सगळे प्रकार किंवा गायनाची चढउतारपणा किंवा आवाजातल्या पट्टीत आप आपल्या आवाजाची नेमकी पट्टी कोणती आहे हे सुुद्धा आपल्याला आधी माहिती नसतं आपण रेडिओवर गाणी ऐकतो आपल्याला छंद असतो किंवा आपल्याला आवड असते म्हणून आपण असंच गाणी म्हणतो पण ते तसं नसतं आपल्याला आपण ज्यावेळेला गुरुंकडे जातो किंवा गुरुंकडनं आपण प्रॉपर शिकतो सगळ्या गोष्टी तेव्हा आपल्याला लक्षात येते की आपल्या आवाजाची पट्टी कोणती आहे इथंपासून आपल्या आपली आपल्याला ओळख दिली जाते आपल्या आवाजाची ओळख ही आपल्याला आपल्या गुरुंकडून मिळते तर त्यांनी मला सगळ्या गोष्टी शिकवल्या ज्या त्याच्यामुळे मला खरंच त्यांच्यामुळे मला खूप सारं ज्ञान मिळालं त्यांच्याकडूनच समजले की मी पण गाऊ शकते म्हणजे माझ्या आवाजात माझ्या आवाजाचं चढउतारपणा कुठे आहे किंवा माझ्या आवाजाची पट्टी कोणती आहे हे त्यांनीच मला प्रथम सांगितलं त्यानंतर त्यांनी मला इतका माझ्या आवाजामध्ये मला आत्मविश्वास निर्माण केला माझ्यामध्ये इतका आत्मविश्वास निर्माण केला की मीही मीही लोकांसमोर माझ्या गाण्याचं सादरीकरण करू शकते हे खरं तर सं सं म्हणजे संगीत क्षेत्रातील सगळ्यात मोठ्ठे मार्गदर्शक हे माझे गुरुच आहेत आणि त्यांनी मला वेळोवेळी रागावण असू दे ओरडून असू दे सगळ्या गोष्टी आपल्याला आप म्हणजे माझ्या जीवनाला एक वेगळी दिशा त्यांनी मिळवून दिली म्हणूनच मला असं वाटतं की जर गुरु असतील तर आपल्या जीवनाचं सार्थक होतं आत जसं की गुरुविण जीवन व्यर्थ हे जसं म्हटलं जातं हे मला अगदी तंतोतंत योग्य वाटतं